हॅलो

हो किती तारखेला ओक हां हो आहे सर्वच भेटंल कार्यक्रमासाठी के

नेमकं तुम्हाला कोणतं पाहिजे ते सांगा त्यानुसार सांगता येईल बड्डेची हो का हो हो मिळून जाईल तुम्हाला योग्य दरात देईल भेट जातील तुम्हाला बुके पण भेटतील गजरे हो वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत

हो हो आपलं होलसेलच हां होलसेल दरातच भेटून जाईल आपल्याकडे

ते सर्व करून देतील तुम्हाला डेकोरेशन

हो अनुभवीच हा काही अडचण येणार नाही तुम्हाला नाही नाही

चालेल चालेल हो का ह सेंड करा ॲड्रेस हो हो

हो हो